भारतातील शिक्षणव्यवस्था ही विकसनशील आहे आणि आणि तिच्या समोरील आव्हाने तर स्वतःची भाषा टिकवून ठेवणे इंग्लिश किंवा इतर भाषांचं वाढतं साम्राज्य आहे त्यासोबतच भाषा टिकवून ठेवणे हा होतो